हो मी माझे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करते आणि सर्वाधिक म्हणजे जो मी वापरते तर ते अॅप्स स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम आहे कारण की इन्स्टाग्रामवर सगळे जणच म्हणजे स्टोरीज वगैरे ठेवतात पोस्ट करतात ते कुठे कुठे फिरले किंवा त्यांनी काय मज्जा केली किंवा एखाद्याला शौक असतोच फोटो वगैरे काढायचा चांगले फोटो निघाल्यावर मग थोडासा शो ऑफ करायला तर सगळ्यांनाच आवडते तर मीही म्हणजे जेव्हा पण मी कॅफेमध्ये जाते किंवा एखादी माझी चांगली फोटो वगैरे आला किंवा मी कुठे फिरायला गेली तर तिकडचे फोटोज मी अपलोड करत राहते नेहमी या इन्स्टाग्रामवर आणि स्नॅपचॅटवर स्नॅपचॅटवर म्हणजे सर्वांत जास्त असे फोटो वगैरे पाठवतात लोक एका दुसऱ्यांना की म्हणजे ते नेमके कुठे आहेत ते म्हणजे इकडचे तिकडचे त्यांच्या आजूबाजूचे फोटोज वगैरे काढतात आणि ते सेंड करतात म्हणजे ज्याकरून माहिती पडते की सध्या तो एक पर्सन कुठे आहे आणि काय करत आहे